महाराष्ट्र राज्य हे सर्व धर्मनिरपेक्ष राज्य असून इथे सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जात सर्व सणांचा अर्थ म्हणजे सर्व धर्मीय सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात ज्याप्रकारे दिवाळी साजरी केली जाते तितक्याच उत्साहाने आणि तितक्याच आदरपूर्वक ईद आणि ख्रिसमस पण साजरे केले जातात आणि मी सनातनी हिंदू असल्यामुळे मी दसरा दिवाळी पोळा इत्यादी हिंदू प्रत्येक सण नागपंचमी गुढीपाडवा प्रत्येक सण हा मोठ्या आदरपूर्वक आणि स्वइच्छेने आनंदाने साजरा करतो